हॅलो विजय हां हां हाय मी छान आहे तू कसा आहेस काही नाही असंच म्हटलं का मित्राची आठवण आली गप्पा मारू जरा वेळ बरेच दिवस झालं भेटलो नाही कॉफी नाही कॉफी शॉपमध्ये गेलो नाही भेटलो नाही आणि तू तिकडे दिसला पण नाही आपल्या नेहमीच्या जागी आपण सगळेजण भेटतो तिथं मित्र मैत्रिणी त्यामुळे म्हटलं आज काय हां तब्येत बरी आहे का तुझी

पण आपल्या मित्र मैत्रिणींसाठी वेळ द्यावा हो पडला आहे ना पडला आहे ना पड हो त्यामुळेच तर सगळं खोकला सर्दी घरात सगळ्यांना माझ्या मुलालाही थोडं बरं नव्हतं आता सगळीकडं वातावरण बदलत आहे ना हो त्यामुळेच तर हा तुल तुझ्याकडे पडला आहे का पाऊस हो ती वाचले आहे मी हो ना पण थंडीच्या दिवसात थंडी असली म्हणजे छान वाटत आहे ज्या पावसाळ्याच्या दिवसात पाऊस असला तर प पावसाचा आनंद घेता येतो आहे आता सगळं उलटंच होत चाललं आहे कशामुळे असं झालं असेल असं वाटत आहे तुला

हां हां हां हो हो ना पण याला या आता काय पर्याय काय करता येईल आपल्याला काय माहिती हां हां हां तसं की ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात हो ग्लोबल वार्मिंग म्हण चालू आहे असं म्हणतात पण त्यामध्ये स्वतः प्रत्येक सामान्य माणसाने स्वतः इंडिपेंडंट होऊन लक्ष दिलं तरच काही करण्याची शक्यता वाटते मला तरी

झाडं लावायचे आणि त्याला मोठं करण्याचा हा वारसा जर पुढच्या पिढीला दिला आपण तरच आपण याच्यातून बचाव करू शकतो असं वाटतं मला कधी कधी

तुझं काम चांगलं आहे रे तू जे काम करतोस वृक्ष लागवडीचं ते मला खूप आवडतं

ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो मग कृत्रीम ऑक्सिजन लावावा लागतो हे सगळे परिणाम दिसून याय लागले आहेत आता हो हो विकत जेव्हा ऑक्सिजन घ्यावं लागतं तेव्हा महत्त्व पटणारच ना

हो आणि ते वातावरणामध्ये वातावरणाच्या ह्या बदलामुळं आपल्याला जे फळं खाता येतात किंवा त्या त्या मोसमामध्ये ते ते ख फळं खाऊ आपण असं वाटतं आपल्याला पण ते घ्यायची आता भीती वाटाय लागली कारण ते पिकवतातच कृत्रिम त्याच्यामुळं खायचं काय हा पण मोठा प्रश्न घ्यायचं काय मुलांसाठी नाही नाही ते तर मिळतातच रे सगळीकडं खूप ठिकाणी खूप छान छान फळं असतात पण ते पिकवतात ते पण आता कृत्रिमरित्या का र वातावरण बदलत आहे मग तेवढ्या पिकांना पण तेवढं हे मिळत नाही थंडी मिळत नाही किंवा वारं मिळत नाही असं हो पण व्हायला लागला आहे सगळा परिणाम आणि ते तसं ते पिकवल्यामुळं मुलं आजारी पडतात मोठे माणसं आजारी पडतात असं सगळं व्हाय लागलं आहे

पहिल्यांदा दावखाने एवढे नव्हते का जास्त काही कुणी जास्त दावखान्यात खूप कमी राहायचे लोकांचे आजार वगैरे खूप कमी राहायचे आता रोज एक नवीन आता हे कोरोना काळ तर किती मोठा येऊन गेला त्यामध्ये कळलं की खरंच किती आरोग्य महत्त्वाचं आहे आपलं ते

हो हो बरोबर आहे

हो ना ते पण आहेच आहे सध्या ह्या जागतिक विषयांवरती आपल्या खूप दिवस झाले चर्चाच झाली नव्हती त्यामुळे मला एक खूप या बदलांचं तुझ्याशी बोलून मला खूप आनंद झाला हां हां छान आहेत म मस्त आहेत अरे छान आहे मुलगा जरा खोडकर आहे मिस्टरांचं चालू आहे त्यांचं काम चालू असतं कंपनीचं कामे चालू असतात

हो हो हो त्यांची वृक्ष लागवडीची पण त्यांचं चालू असतं त्यांचे पण त्यांना आवड आहे आणि हां ते पण झाडे लावा झाडे जगवा या मोहिमेअंतर्गतही काम करतात

हो हो हो चालेल ना चालेल चालेल नक्की भेटू ओके बाय